हॅलो हा ड्रायव्हर दादा कुठे आहेत तुम्ही अजूनपर्यंत आलेले नाही आहे अच्छा ओके आले आहेत का अच्छा ठीक आहे आम्ही इथे हे हनुमान मंदिर आहे ना तिथे उभे आहोत त्याच्या बाजूलाच एक ॲडव्होकेट काळेचं घर आहे तिथेच एक बोंडस लागलेला आहे तिथे या तुम्ही तिथेच आम्ही सगळेजण उभे आहोत